हां मी ह्या ठिकाणी रियालटी शो वगैरे ते काही जास्त करून पाहत नाही परंतु थोडं जे पाहतो त्याच्यामधून मी काही आनंद घेतो आहे आणि जे काही कार्य क क्रममध्ये कलाकार जे आहेत त्यांचं कौतुक केलं तितकं कमी ते फार आनंद देतात हेही मला आवडते परंतु मी माझ्या भक्तिमार्गातून जे काही ब गीत गा गातो आहे ते गीत मी भविष्यामध्ये कोणत्याही स्टेजवर येऊन गायला तयार आहे आणि मला एक आवर्जून असा हा चान्स मिळाला तर मी पण त्या ठिकाणी माझी आतली कला एक माझ्यामध्ये जे काही शिक्षण घेतलेलं आहे ते मी दाखवू शकतो आहे भविष्यामध्ये एक गायनच्या रूपामध्ये गीतच्या रूपामध्ये